आमच्या भागामध्ये जवळपास दीड ते दोन हजार संख्येमध्ये डॉक्टर्स आहेत डॉक्टर नर्स आणि सर्जन यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रकारचे कॉलेजेस असतात यांना डिग्री घेण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी लागतो त्यानंतर एक वर्षासाठी इंटनशिप असते इंटनशिपमध्ये विविध हॉस्पिटलमध्ये त्यांना ड्यूटी लावली जाते त्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते शिकण्यासाठी त्यांना कॉलेज असतात कॉलेजमध्ये नऊ ते चार असा टायमिंग असतो यामध्ये सगळ्या सब्जेक्टचं त्यांना ज्ञान दिलं जातं